विहिरीतून पाणी पोहऱ्यानं जुन्या काळामध्ये काढलं जायचं मी पण काढलेलं आहे साधारणतः एकोणिसशे शह्याऐंशीला मी मोगरगा तालुका उसा या गावामध्ये होतो आणि पाण्याचं खूप दुर्भिक्ष होतं भूकंपाच्या अगोदरची गोष्ट आहे पाण्याचं दुर्भिक्ष असताना मग विहिरीमधील पाणी पोहऱ्यानं काढावं लागायचं एक मोठ्ठी सोल असायची सोलाला खाली पोहरा बांधलेला असायचा आणि पोहरा राहटावरून खाली सोडला जायचां आणि राहटावरून सोलवडून तो ते पाणी आम्ही काढायचं आणि घागरीमध्ये भरायचं आणि असं घागरीे घागरीनं एक दहावीस घागरी पाणी आम्हाला भरावं लागायचं तर हे विर खूप अतिशय कष्टाचं काम होतं आणि पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे पाणी आटल्यानंतर ते विहिरीमध्ये टँकरनं पाणी ओतलं जायचं आणि ते पाणी काढून पुन्हा सगळ्या गावाला म्हणजे पुरवला जायचा पणं इलेक्ट्रिक मोटर वगैरे असं वापर तिथं होत नव्हता त्याचं कारण म्हणजे पुन्हा ते भांडण व्हायचे इलेक्ट्रिक मोटर एखाद्याच्या मालकीची असणार किंवा नगर ग्रामपंचायत जरी असली तरी ते पाणी कोण घ्यायचं तुला मला असं भानगडी होणार म्हणून ते विहिरीमध्ये पाणी ओतलं जायचं आणि पोहऱ्यानं काढलं जायचं तर इलेक्ट्रिक मोटरच्या साहाय्यानं जर ते पाणी काढलं आणि त्याचा पुरवठा योग्य प्रकारे जर ग्रामीण भागामध्ये केला किंवा एखाद्या विहिरीच्या बाजूला एक मोठ्ठा हौद बांधला त्या हौदामध्ये त्या विहिरीतला उपसा करून इलेक्ट्रिक मोटारनं पाणी काढून हौद भरला आणि त्या हौदातून जर लोक पाणी नेऊ लागले तर त्या अतिशय सुलभ आणि सोपं होई आणि उन्हाळ्यामध्ये ही समस्या निश्चित ग्रामीण भागामध्ये भेडसावते